हो असे एकदा नाही भरपूरदा असे झालेले आहे आता व्य समाजामध्ये कामं कार्य करत असताना किंवा काम करत असताना असे असे भरपूरसे प्रसंग निर्माण होतात की ज्या लोकांसोबत आपल्याला काम करायची इच्छा नसते पण त्यांच्यासोबतच राहून आपल्याला काम करावं लागते व आपले कार्य पूर्ण करा लागते त्याला काहीच पर्याय नसतो कारण की ते काम महत्त्वाचं असते ते आपल्या त्या व त्या व्यक्तीमधील आणि आपल्यामधील संबंध हा महत्त्वाचा नसतो तं काम पूर्णतः करून देणं हा महत्त्वाचा असतो त्यामुळे त्या परिस्थितीला चालवणं हाच त्याच्यावरचा एक मुख्य पर्याय असतो आणि मी ते निभावलेलं आहे आणि भरपूरदा केलेलं आहे आणि भविष्यातसुद्धा जर अशी परिस्थिती निर्माण झाली की ज्या व्यक्तीसोबत माझे पटत नाही पण त्या कामाला पूर्ण करणं आहे तर मी कामाला प्राधान्यता देईल त्या व्यक्तीला प्राधान्य न देता त्या कामावरच जास्त लक्ष केंद्रित करेल व आपलं काम शंभर टक्के पूर्ण खात्रीनूशी करून दाखवील हीच माझी अ प्रथम अ कार्यसरणी राहील